हो मी ट्रॅकर युज केला आहे माझ्या आरोग्यासाठी जसं की मी जर मॉर्निंगला रनिंगला जात असतो तेव्हा मी माझा स्मॉ स्मार्ट वॉच घालून रनिंग करतो तर त्यामध्ये माझे हार्टरेट किती आहे मी किती धाव किती धावतोय माझे फूट फूट प्रिंट किती आहे आत्तापर्यंत मी किती धावलो ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिसतात आणि अशामुळे माझी फिटनेस प माझ्या मला माझ्या फिटनेसकडे पण लक्ष देता येतं आणि माझे हार्टरेट पण कसे आहेत माझे हार्टरेट चांगले आहे का नाही आहे अशा सगळ्या गोष्टी मला माहित पण पडतं

आणि स्मार्टवॉच घालणं चांगलं असतं ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं टाइमिंगपासून सगळ्या गोष्टी माहित पडतात की तुम्ही किती वेळपर्यंत रनिंग केलं तुमचा किती वेळ पर्यंत तुमचा रनिंग करण्याचा स्टॅमिना आहे एव वगैरे बस